हॅलो श्रुती काय करते आहे उद्याचा अभ्यास चालू केला का मॅथचा पेपर आहे ना काय झालं का पूर्ण अभ्यास नाही ना मी अजून चालूच मी पण अजून चालूच नाही केलं आणि त्याच्यामध्ये ते चार चॅप्टर्स येणार आहेत ना पूर्ण आणि सरांनी कोणतं काही इम्पॉर्टंट वगैरे दिलेलं आहे का अच्छा हो का तू हॉल टिकीट घेऊन आली का काल हो का माझं बाकी घ्यायचं उद्या उद्या चलशील का मग आपण लवकर जाऊन हॉल टिकीट घेऊन येऊ नाही ना मी तेच सांगते मी आत्ताच बसली अभ्यासाला माझ्या घरी लग्न होतं ना त्याच्यामुळे वेळच नाही भेटला एवढा दिवस आत्ता सकाळपासून चालू केला आहे नाही माझं काहीच नाही झालं माझं काहीच नाही झालं आहे सगळं करावं लागेल तू काय तू हुशार आहे तू करून घेशील अगं मी तेच सांगते म्हण चालूच नाही केलं आहे अभ्यास करायला आता बसेलच मी म्हण मी तुला तेच विचारायला फोन केला की काही महत्त्वाचं दिलं आहे का सरांने मग आधी ते करेल मग बाकीचं करायला तुझ्या मॅथ्स तुझ्या मॅथ्सनंतर असं ब्रेक किती दिवस आहे तुला एक्झाममध्ये माझा लगेच सेकंड डे पेपर आहे दुसरा आणि जे जे इम्पॉर्टंट सरांनी काय काय पाठवलेलं असेल ना मला सेंड करून देशील आणि ते प्रा ते जास्त अभ्यास करते त्याचा म्हणजे त्याचे चान्सेस जास्त आहे ना यायचे

नाही आम्हाला काहीच नाही आम्हाला काहीच दिलं नाही म्हणून तर तुला कॉल केला की तुमच्या क्लासला काही पाठवला असेल तर मग ते तुझ्याकडून घेईन टेक्स्टबुक कोणती आपली निरालीचीच वापरायची आहे ना कारण ती मनालीची पण आहे माझ्याकडे मग सरांनी कोणते सांगितले हा का

हां मग सकाळी आपण जाऊ दहा वाजता पेपर आहे ना नऊ वाजता मग मी तुला फोन करेन मग जाऊ आपण सकाळी सोबत उद्या पेपरला

बरं आणि तुझे किती तारखेपर्यंत पेपर आहे शेवट टेन्शन आलं आहे मला आता पेपरचं काहीच अभ्यास नाही झाला आहे उद्या पेपर आहे चार चॅप्टर करायचे अजून होऊन जायला पाहिजे पासिंगचं फोर्टीनच्या पुढे पस्तीसला फोर्टीनच्यापुढे भेटली पाहिजे बस हां बरं आणि एवढंच ना नक्की एवढंच सांगितलं आहे ना अजून काय असेल तर मग सांग बरं ठीक आहे चालेल मग धन्यवाद हो नक्की पाठवून दे ठेवते मग भेटू उद्या